अमरावती जिल्ह्यामधील अंबादेवी हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे या देवीचे मंदिर श्रीकृष्ण यांनी इथे खू स्वतः दर्शन घेऊन दिलेले आहेत या मंदिरापासून तो कौंडण्यपूरपर्यंतचे अंतर हे महाभारत या ग्रंथामधे वर्णित आहे त्याच्यानंतर यच उ पी म हे वाय व्यायामशाळा अमरावतीच नव्हे तर पू अख् अख्ख्या भारतामध्ये हे मशहूर असलेली एक व्यायामशाळा आहे वडाळी तलाव छत्री तलाव ही खूप पर्यटनीय म्हणजे इथं इन्जॉयईनसाठी इन्जॉयमेंटसाठी जे असलेले ठिकाणं आहे तिथे बोटिंगची व्यवस्था आहे त्याच्याच नंतर मालखेड तिथं पण बोटिंगची व्यवस्था आहे चिखलदरा गाविलगड हे एक गोंड राजा म्हणून ऐतिहासिक ठिकाण असलेलं एक क्षेत्र म्हटलं गेलं तरी चालेल आणि हे एक पर्यटनस्थळ आहे त्याच्यानंतर जहांगीरपूर हे ते अमरावतीतून तीस किलोमीटर अंतं अंतरागत हनुमानजी मंदिर म्हणून खूप प्रसिद्ध आहे हे जग त्याच्यानंतर हे मंदिर साक्षात हनुमानजीचं रूप असलेलं मंदिर म्हणून ह्या मंदिराची एक विशिष्ट आहे